मी नुकताच रेल्वे प्रवासासाठी एक विशेष प्रस्ताव ऐकला होता तो खूप आकर्षक वाटला पण मी विचार केला की त्याचा फायदा घेण्यासाठी मला पूर्ण माहिती मिळवणं फार गरजेचं आहे म्हणून मी आय आर सी टी सी च्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क केला तिथे प्रतिनिधींनी मला संपूर्ण माहिती दिली म्हणजे अटी सवलती कोड कुठे वापरायचा काय पात्रता आहे आणि प्रस्तावाची अंतिम तारीख काय आहे त्यांनी सांगितलं की काही प्रस्ताव हे फक्त विशिष्ट गाड्यांवर किंवा विशिष्ट दिवसांसाठी असतात त्यामुळे मी पूर्ण तपशील समजून घेतला आणि मगच निर्णय घेतला मी सुद्धा तुला सांगते की असे प्रस्ताव खरेच फायदेशीर ठरू शकतात पण आधी अटी शर्ती पात्रता आणि कोड वापरण्याची प्रक्रिया समजून घेणं महत्त्वाचं आहे शक्य असल्यास नेहमी आय आर सी टी सी च्या अधिकृत वेबसाईट वर किंवा कस्टमर केअर वर संपर्क करून खात्री करून घ्या